गुड मॉर्निंग सर मला आय टी सेक्टरबद्दल माहिती हवी होती आणि तुमच्या इथे कोणते कोणते क्लास चालतात ते पण त्यांची पण माहिती हवी होती

काय म्हटलं बारावीमध्ये सा सायन्सच होतं आय टीचं म आय टीचा सब्जेक्ट नव्हता पण आता आय असं आय बारावी म् बारावीनंतर म्हटलं आय टीमध्ये करिअर करायचं आहे त्याच्यासाठी हां हां त्याच्यासाठी मला गायडन्स हवं होतं

हां हां हां

आता मला कसं प्रोराइमध्ये थोडा इंटरेस्ट आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा प्रोग्रॅमिंगमध्ये हां हां

हां हां बरोबर

बरं हां ते दे दिलेली आहे मी बरं ठीक आहे धन्यवाद सर